मी सकाळी पाच वाजता उठते पाच वाजता उठल्यावर थोडं फ्रेश होते दात वगैरे घासते नंतर शूज घालून मी इथून घा धावायला चालली जाते धावायला असं जाताना एका माझ्या मैत्रिणीला आवाज देते आणि धावानंतर आम्ही आमच्या गावाकडल्या रस्त्याने धावायला चालली जाते धावता धावता जर एखादी वेळेस कोणाला समजा लागलं किंवा कोणी पडलं तर म्हणजे तो विनोदी प्रसंग होऊन जातो एकदम धावताना असं काही फारशा गोष्टी वगैरे कोणी मुली सांगतात तर विनोदी गोष्टी तर मज्जा येते एकदम आणि सर्व दोघी मैत्रिणीसोबत असल्या की धावताना पण चांगलं वाटतं आहे